व्हर्चुअल रियालिटी तंत्रज्ञान वापर वापर करताना आभासी जगात पूर्णपणे बोढवून ठेवतो ज्यामुळे ते विविध अनुभवांचा आनंद घेऊ शकतात जसे की एका लेखकाने मेटक्वेस्ट थ्री वी व्हर्च्युअल हेडसेटचा वापर करून एक आठवड्यात काम व्यायाम आणि मनोरंजनासाठी घालवला त्याच्यानंतर आहे की त्याच्यामते व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञान आता उपयुक्तकींच्या पातळीवर पोचले आहे कामासाठी व्हर्च्युअल रियालिटीमध्ये अनेक सामोयच स्क्रीन आणि वातावरण तयार करून एकाग्रतेने आणि व्यत्ययांशिवाय व्यत्ययांशिवाय जसे की कुठल्याही अडथळ्यांशिवाय कार्य करणे शक्य झाले आहे तथापि हेडसेटचे वजन बॅटरीचे आयुष्य आणि तांत्रिक त्रुटींसारख्या काही मर्यादा अजूनही आहेत ज्यामुळे की हेडसेटचे जे वजन जास्त असते त्यामुळे ते लोकांना त्रासदायक ठरू शकते वायाम आणि चित्रपट पाहण्याचे अनुभवी प्र प्रभावी आणि इमरसिव होते सध्याच्या व्हर्च्युअल रियालिटीच्या मर्यादांमुळे त्याचं सामाजिक आणि सार्वजनिक वापर मर्यादित आहे परंतु वैयक्तिक कार्यांसाठी वर्चुअल रियालिटीमध्ये मोठी क्षमता आहे व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञानाच्या आकर्षणाच्या मुख्य कारण म्हणजे ते वापरकर्त्याकरांना त्यांच्या भौतिक मर्यादांपलीकडे नेण्याची क्षमता देते जे आपण विचारही करू शकत नाही असा अनुभव ते आपल्याला देतात विसर्जित अनुभव प्रदान करून व्हर्च्युअल रियालिटी या आम आम्हाला भौतिक मर्यादांचे अडथळे तोडून प्रवास करण्यास शिकण्यास आणि नवीन अनुभव घेण्यास मदत करते व्हर्च्युअल रियालिटी जी गेम आहे ती खेळताना खूपच असं छान वाटतं आणि वेगळा अनुभव असा तो मिळतो असं मी फक्त दुसऱ्यांकडून ऐकलं आहे सध्या तर मी तो मी कधी तो खेळलेला नाही आहे त्यामुळं असा मला काही वेगळा अनुभव याच्यामध्ये नाही आहे